आपण घरामध्ये बाग करतो बागेमध्ये रोपे लावतो रोपामध्ये मुख्य पहिल्यांदा तुळशीचं रोप लावतो ते रोप लावण्यासाठी आपण मंजुळा टाकतो आणि त्या मंजुळापासून रोप तयार होतं आणि त्याचं परत मंजुळा पडून अनेक रोपं तयार होतात आणि त्याच्यानंतर आपण लावतो आंबा आंब्याच्यासाठी आपण कोय लावतो आणि कोयेमधून आंब्याचं रोप उगवल्यानंतर आपण ते वाढवतो त्याची मशागत वगैरे करतो आणि त्याच्यानंतर आपण लावतो फुलांची झाडे फुलांच्या झाडाला पण वेगवेगळ्या ज फुलांची झाडं असतात त्याच्या आणून रोपे लावतो आपण ते लावल्यानंतर आपण त्याची साफसफाई करतो त्याला मशागत करून त्याला खत वगैरे घालतो पाणी घालतो अशा प्रकारे त्याची निगराणी करतो आणि असं आपण मग विविध प्रकारचे रोपे लावून त्याच्यापासून विविध प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतो जसं की आंबेपासून आंबे फुलापासून रोपापासून फुले फुलांच्या रोपापासून फुले घेऊ शकतो किंवा ल लिंबाचं रोप लावलं तर लिंबं घेऊ शकतो अशा प्रकारे विविध घेऊ शकतो आपण आणि त्याचा व्यवसाय पण आपण करू शकतो अशा प्रकारे सगळ्या रोपापासून विविध प्रकार करू शकतो आपण